आठ लाख चाळीस हजार पाचशे बारा नऊ लाख चार हजार पाचशे अठरा चार लाख आठ हजार पाचशे नव्वद दोन लाख नऊ हजार पाचशे तेरा